स्वयंपाक करताना आपण सर्वात जवाबदारी घेऊ शकतो कारण की स्वयंपाक बनवत असताना आपल्या जवळ लहान मुलं बाळं थोडं दूर पाहिजे आपल्या त्यामुळे त्या घातक व्यवस्थित होऊ शकते आणि त्यामुळे मोबाईल वगैरे स्वयंपाक बनवताना दूर पाहिजे कारण की मोबाईल बनवताना जर आपण काही बनवत असलो त्यामुळे आपण त्या जर भात वगैरे डाळ वगैरे काही बनवत असलो त्यामध्ये नमक वगैरे जास्त कधी जाऊ शकते आणि स्वयंपाक बनवताना आपल्या आजूबाजूला सर्व जागा व्यवस्थित असल्या पाहिजे साफसुथरं असल्या पाहिजे आपलं स्वयंपाक आणि लहान मुलं बाळं आपल्या दूर असल्या पाहिजे मोबाईलच्या उपयोग आपण स्वयंपाक बनवताना दूर करावा कारण की स्वयंपाक बनवताना आपल्याला प्रॉब्लेम होते आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर रेग्युलेटर वगैरे बंद करूनशेणी स्विच बंद करून पूर्ण व्यवस्थितपणे दूर करावा आणि स्वच्छतेने रहावावा ठीक